अलीकडे सर्वांत जास्त वापरली जाणारी ॲप्स वॉट्सअप फेसबूक इंस्टाग्राम तसेच स्नॅपचॅटचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे तसे यूट्यूबचा वापरही खूप मोठ्या प्रमाणात होत आहे इंस्टाग्राम म् मुळे मुलं रील्स बघण्यात आणि त्याच्यावर रिल्स बनवण्यात आपला वेळ मूल्य अमूल्य वेळ असा खर्ची घालत आहे त्यामुळे इंस्टाग्रामचा खूप मोठ्या प्रमाणात तोटा या य तरुण पिढीला उद्भवत आहे तसे स्न्यॅपचॅटचा वापर स्नॅप पाठवण्यात वगैरे वगैरे कुठेही गेलं तर स्न्याप एकमेकांना शेअर करण्यासाठी होत आहे त्यामुळे स्न्यॅपचॅटचासु चा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात तोटा यांना पिढीला उद्भवत आहे आणि इंस्टाग्राम इंस्टाग्राममध्येही खूप मोठ्या प्रमाणात रील्स बघून मुले तसं करण्या वेगवेगळे स्टंट करण्याचा प्र प्रयत्न करत आहे आणि जीवनाशी मुकत आहे त्यांचासुद्धा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग होत आहे टेलिग्राममध्ये टेलिग्रामच्या थ्रू तरुण पिढीला जे आहे तरुण पिढीला अभ्यास करण्यासाठी वेगवेगळं माध्यम अवेलेबल असल्यामुळं न् टेलिग्रामचा उपयोग खूप चांगल्या प्रमाणात होत आहे व वॉट्सअपवर एखादी माहिती शेअर करण्यासाठी व्हॉट्सअपसुद्धा वॉट्सअपसुद्धा एक चांगलं साधन आहे तसंच फेसबुकवर फेसबुकवर मु मु मुले आपला अमूल्य वेळ खर्ची घालत आहे त्यामुळे त्याचासुद्धा खूप मोठा दुरुपयोग होत आहे अभ्यास तरुण पिढीने अभ्यासाचं सोडून वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे स्टंट करणं जसं त्याचेही उप दुरुपयोग होत आहे जसं की यूट्यूबवरसुद्धा वि वि कामाचे विडीओ न पाहता बिनकामाचे विडिओ पाहण्यामुळे ही तरुण पिढी आपला अमूल्य वेळ खर्ची घालत आहे त्यामुळं त्याचासुद्धा खूप मोठा तोटा हा या स्मार्टफोनमुळे या तरुण पिढीला उ उपभोगायास मिळतो त्यामुळे वेगवेगळे आजार जसे की झोप नाही नाही तसेच डोळ्यांचे आजार असे खूप वेगवेगळ्या प्रमाणातले आजार यामुळे उद्भवताना आपल्याला दिसून येते